हॅलो नमस्कार हा नमस्कार आपण हा हा बोला बोला हो का अच्छा अच्छा तुम्हाला कुठली फिल्ड निवडायची आहे ते त्यावर डिपेन्ड आहे सायन्समधे झालाय का आर्टमधे झालेला आहे बारावी अच्छा अच्छा मग तुम्हाला बी ए करता येतं बी ए त्या आय टी आय वगैरे करता येतं तुम्हाला कारण की आर्ट ट्रेटमधे सध्या फिटर वगैरे वेल्डर म मोटर मेकॅनिक डिझेल मेकॅनिक इलेक्ट्रिशन हे चांगले ट्रेट आहे त्याला खूप स्कोप आहे आता कंपनीमधे नाही नाही टेक्निकल शिकले तुम्ही तर कसं खाली राहणार नाही हे आय टी आय एकदा दोन वर्षाचा तुम्ही ट्रेट केला एखादा तर तुम्हाला डायरेक्ट कंपनीत जॉब मिळतो त्यामुळं तुम्हाला आर्ट फिल्डमधून हे बेस्ट होईल त्यामधे सिपना कॉलेज आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावतीमधे चालते सगळे ट्रेड आणि सरकारी आहे ना त्यामुळे तुम्हाला फीज वगैरे कमी पडते एकदम आमच्या इथं होस्टेलची पण व्यवस्था आहे फी तुम्हाला साडेचार हजार रूपये आहे वर्षाची तुम्हाला कुठला ट्रेड कुठला ट्रेट करायचा आहे त्यावर डिपेन्ड आहे तुम्हाला एक वर्षाचा ट्रेट कराय करायचा असेल तर साडेचार हजार रूपये आहे दोन वर्षाच्या ट्रेटची सहा साडे सहा हजार रूपये फी आहे

हा होश्टेलचे चार्जेस तुम्हाला वेगळे भरावं लागेल होस्टेल आमचेच आहे पण त्यासाठी आधी फॉर्म भरून तुम्हाला ते मेरिट लिस्टप्रमाणे आम्ही स्टुडंट घेतो मग हा हा चालेल चालेल ओके ओके